हाय मी आदित्य चंदनवाले बोलतो आहे सर आपल्या वेबसाईटवरून मी पंधरा वीस दिवसांपूर्वी वन प्लस सी ई फोरचा नॉड फोन मागवला होता आणि अजून देखील मला काही त्याचा स्टेटस दिसत नाही आहे मी वन प्लस सी नॉडच्या कंपनीत देखील फोन लावला होता त्या संदर्भात की मला वन मला अजून चजा डिलेवरी दिसत नाही आहे स्टेटस मग त्यांनी मला असं सांगितलं की की आपण तुमचा फोन आमच्याकडून डिस्पॅच झाला आहे तुम्ही तुमच्या डिलिव्हरी ज्या वेबसाईटवरून तुम्ही डिलिव्हरी मागवली आहे त्या वेबसाईटला फोन करून बघा काय टेक्निकल इश्यू असतील तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील सो सर मला एक विचारायचं होतं की आपल्या ॲप्लिकेशनला मी आजपासून पंधरा दिवस म्हणजे जवळपास एक आगोस्टला कॉल के म्हणजे आ डिलेवरी अप्लाय केलती तर मला एवढं इन्फॉमेशन हवी होती की मी जो डिलेवरी नंबर माझा डिलिव्हरी नंबर सगळं टाकून बघितलं तरी तो तिथं टेक्निकल इश्यू दाखवते की युअर डिलिव्हरी इज इन प्रोसेस अँड यु विल रिसीव शॉर्टली असं दाखवतं आहे आणि काही दिवसांपूर्वी मला असंही दाखवत होतं की तुमचा जो नंबर आहे ना डिलीवरीचा नंबर म्हणजे माझा ट्रॅकिंग आय डी जो आहे जो ट्रॅकिंग आय डी आहे फाय सिक्स एट नाईन वन एट सेवेन सिक्स आणि तो नंबर आम्ही टाकला वेबसाईटला पुट केल्यावर तिथे आम्हाला दिसत आहे की युअर डिलेवरी इज इन प्रोसेस असं का दाखवत असेल हा एक हा प्रश्न मी तिथं पण विचारला वन प्लस नॉड कंपनीला त्याने म्हणतात की तुम्ही डिलिव्हरी बॉयकडे जाऊन म्हणजे तुमची डिलिव्हरी सेटला विचारा असा सर्व प्रश्नांची मला उत्तरे हवी हवी आहेत आणखीन एक विचारायचं होतं आपल्या जर वेबसाईटला काही टेक्निकल इश्यू असला तरी आपण मला त्याचे म्हणजे निवारण करू शकता का आणि आपले जे वेबसाईट आहे आणि ही वेबसाईटला ऑथेंटिक पंधरा ते वीस दिवस झाले ही वेबसाईटवर मी रोज चेक करतो आहे सर स्टेटस अजून अपडेट होत नाही आहे आणि माझ्या आकाऊंटमधून सर पण पैसे ट्रान्झॅक्ट झाले आहेत मग ते फोनला पैसे ट्रान्झॅक्ट झाले आहेत आता मग मी काय करू त्याला आणि पैसे टा पैसे कट झाले आहेत अकाउंटला स्टेटमेंट दिसतं आहे सो त्यामुळे आ म्हणजे माझ्याकडं सगळं ओके आहे माझ्या साईटून तर तुमच्याकडून मला असा रिप्लाय येऊ शकतो आणि ते टेक्निकल गोष्टी मी दोन्ही तुमचे जेव्हा ईमेल पण तुम्हाला काही दिवसांपूर्वी मी केला होता ईमेल ईमेल केलेला होता त्याचा मला काही रिप्लाय आलेला नाही आहे अजून अद्याप मला त्याचा रिप्लाय आलेला नाही ईमेल केलत आणि परत तुम्हाला मी तुमच्या कॉल सेंटरला पण कॉल केला होता सर मग तेव्हा पण मी तुम्हाला काही म्हणजे तुमच्याकडून रिस्पॉन्स नाही आला आज लागला कॉल तुम्हाला सो असे तुमचे जर म्हणजे कस्टमरला म्हणजे हे करत जाऊ नका म्हणजे स भेटलं कसं आपल्यापुरतं आपण जी काही गोष्टी असतात ते कस्टमर सर्विस तुम्ही चांगली द्यायला हवी असं माझं मत आहे